तसे तर आपले जग खूप जास्त डेव्हलप झाले आहे आणखी जसं अगोदरचं अगोदरच्या काळामध्ये टी व्ही नाही होते पण आता टी व्ही आले आहेत कलर टी व्ही आले आहेत त्यामध्ये लोकं अगोदर रेडिओमध्ये जे जे न्यूज आहे जे गोष्ट आहेत ते ऐकत होते पण आता टी व्हीच्या दरम्यान बघतात आणखी असे असे कित्येकच गोष्टी आहेत जो तंत्रज्ञानाम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भरपूर भरपूर नवीन नवीन गोष्टी आल्या आहेत त्यामध्ये मशीन्स आल्या आहेत टेलिफोन आले आहेत आणखी रॉकेट सयन्सचा इन्वेन्शन झाला आहे कंप्युटर सयन्स चे जे चो टेक्नॉलॉजी आहे ते महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आली आहे आणखी जसं डिजिटल डिव्हाईस असते ते पण खूप जास्त आले आहे इंटरनेट आहे इंटरनेट मुळे असे ब कितीकच गोष्टी असतील जो आपल्याला माहिती नसतील पण जे इंटरनेटच्याद्वारे आपल्याला माहिती पडते आपण काय कोणते असे शब्द राहतात जो इंटर जो इंटरनेटमध्ये घातला आणखी त्याचे मीनिंग्स किंवा त्याचे काय शब्द आहे त्याचं काय मतलब निघते हे पण दाखवले जाते आणखी डेव्हलपमेंटचा डेव्हलपमेंट अशा प्रकारे झाला की अगोदर आ अगोदर आपल्या आपल्याकडे आपल्या जागोजागी इतकी घाण गंदगी राहत होती पण आत्ता स्वच्छ भारत अभियानचं च मिशन झाला आहे आणखी जागोजागी झाडे लावा झाडे जगवायचं ब झाडे जगवा झाडे जगवायचं मिशन आला आहे त्यामुळे त्यामुळे खूप जास्त डेव्हलपमेंट झा जगा जगाबद्दल झाली आहे आणि त्याच्यामध्ये ॲटमॉस्फियरही खूप जास्त छान झालं आहे जी आणि इथे नैसर्गिक मद जेव्हा आपल्या नैसर्गिकमध्ये बदल आले आहेत हे खूप जास्त दिसायला पडते